भारत हा एक प्राचीन देश आहे आणि आपल्या या भारतामध्ये अनेक खेळ परंपरागत पद्धतीने खेळले जातात तसं पाहता हॉकी हा आपला भारताचा राष्ट्रीय खेळ आहे परंतु हॉकीचीच प्रसिद्धी तेवढीशी अजून समाजामध्ये दिसून येत नाही तरीही हॉकीमध्ये आपण जगाच्या क्रमवारीत एका चांगल्या स्थानावरती आहोत भारतामध्ये ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ आपल्याला पाहायला मिळतात आम्ही ज्या ग्रामीण भागात वाढलो त्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मैदानी खेळ आम्ही खेळत होतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा होता तो म्हणजे क्रिकेट आणि ह्या क्रिकेटची लोकप्रियता आपल्या भारतात सर्वात जास्त दिसून येते ते म आम्ही लहानाचे मोठे होताना कोणता खेळ जास्त खेळलो असेल तर तो म्हणजे क्रिकेट त्या पाठोपाठ आम्ही गावामध्ये विटी दांडू हा खेळ मोठ्या आवडीने खेळत होतो सोबत आबादुबी डोंगर का पाणी आंधळी कोशिंबिरी लपाछपी आणि लगोरी लंगडी सोनसाखळी पकडापकडी खांबाने खेळणे रोंब्याने खेळणे हे असे वेगवेगळ्या प्रकारचे मैदानी खेळ आम्ही खेळलो होतो आणि त्या त्या ग्रामीण भागामध्ये त्या त्या पारंपरिक खेळांची आवड मोठ्या प्रमाणात दिसून येते ते खेळ आवर्जून खेळले जातात आणि खरं तर अशा प्रकारच्या पारंपरिक खेळामुळे शारीरिक विकास बौद्धिक विकास मानसिक विकास होण्यास खूप हातभार लागतो त्यामुळं ग्रामीण भागातील मुलं शहरी भागाच्या मुलांच्या तुलनेत खूपच चपळ असतात शारीरिकदृष्ट्या सुदृढ असतात त्यांची शरीरयष्टी पिळदार असते आणि ह्या सगळ्याचा फायदा त्यांच्या आरोग्यावर होतो त्यांचं आरोग्य खूप चांगलं राहतं आयुर्मान वाढतं त्यामुळं हे जे खेळ आहेत हे खूप प्राचीन परंपरागत खेळ आहेत आणि दुर्दैव असं आहे की काळाच्या ओघात ते मागे पडताना दिसतात परंतु पालकांनी त्या खेळाबद्दल आपल्या मुलांमध्ये आवड निर्माण केल्यास निश्चितपणे या खेळाची गोडी आणि पारंपरिकता जपली जाण्यास मदत होईल असे मला वाटते मला वाटतं भारतामध्ये सगळ्यात जास्त खेळ कोणता खेळला जात असेल तर तो म्हणजे क्रिकेट ब्रिटीश आपल्या देशात असताना ब्रिटिशांनी या खेळाचा गोडवा या खेळाची प्रचिती आपल्या भारतात वाढवली आणि सध्या भारतामध्ये क्रिकेट हा खेळ सर्वत्र मोठ्या प्रमाणात खेळला जातो पाहिला जातो आणि त्याची आवड लहानांपासून थोरांपर्यंत निश्चितपणे दिसून येते या खेळाचे खेळाडू सुद्धा लोकांच्या गळ्यातले ताईत आहेत क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचाच बादशाह आहे म्हणूनच त्याला भारतरत्नसारखा महान किताब देऊन गौरविण्यात आलेला आहे कारण अगदी आबालवृद्धांपर्यंत सचिन तेंडुलकरचं सचिन तेंडुलकर या खेळाडूचं नाव माहीत नाही असं कोणीही नाही त्याच्या पाठोपाठ विराट कोहली एम एस धोनी राहुल द्रवीड सौरभ गांगुली अजहरुद्दीन कपिल देव सुनील गावस्कर युवराज सिंग महम्मद कैफ रवींद्र जडेजा यासारखे किंवा अनिल कुंबळे यासारखे मातब्बर खेळाडू आहेत की जे क्रिकेटच्या इतिहासात खेळाच्या इतिहासात कायमस्वरूपी लक्षात राहणारे असे आहेत एव्हाना त्यांचा इतिहास हा क्रिकेटच्या इतिहासातला सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला इतिहास आहे तो कायमस्वरूपी तसाच राहणारा आहे अनेक खेळ आहेत परंतु या खेळाच्या तुलनेत क्रिकेटचा प्रचार प्रसार अगदी झपाट्याने झालेला दिसतो ह्याशिवाय फुटबॉल खेळाची सुद्धा गोडी अनेक भारतीयांना दिसून येते हा सुद्धा एक पाश्चिमात्य खेळ आहे परंतु तो खेळ सुद्धा खेळताना मुलं दिसतात आणि तो सुद्धा एक चांगला खेळ आहे त्याशिवाय कबड्डी हा आपला प्राचीन पारंपरिक आणि रांगडा खेळ आहे त्यामुळे कबड्डीमध्ये सुद्धा भारत संपूर्ण जगात एक नंबरवरती असलेला देश आहे सध्या प्रो कबड्डीसारख्या सामन्यांमुळे कबड्डीची प्रचिती लोकप्रियता वाढताना दिसून येते आणि एके काळी ग्रामीण भागामध्ये असलेला हा खेळ बघता बघता जगाच्या पातळीवरती कधी जाऊन पोहोचला हे कळलेच नाही आणि खरं तर या खेळामुळे अनेक ग्रामीण भागातल्या खेळाडूंचे भवितव्य उज्ज्वल झालेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं कबड्डी खेळाची सुद्धा प्रचिती प्रसार झपाट्याने होताना दिसतो हा खेळ सुद्धा लोक आवडीने पाहू लागलेत आणि अनेक खेळाडू आवडीने खेळू देखील लागलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं भवितव्य उज्ज्वल होताना चांगलं घडताना दिसून येते क्रिकेट असेल फुटबॉल असेल हॉकी तर आपला राष्ट्रीय खेळ आहे त्यामध्ये सुद्धा मुली मुलं चांगली प्रगती करताना दिसून येतात यासारखे खेळ प्रामुख्याने भारतात विशेषकरून जास्त खेळले जातात त्यासोबत सध्या ऑलिम्पिकसारख्या आशियाई खेळांसारख्या कॉमनवेल्थ खेळांसारख्या जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळां स्पर्धांमुळे मुलांमध्ये मैदानी खेळ किंवा इंडोअर खेळाचे सुद्धा आवड निर्माण झालेली दिसून येते आणि अगदी पूर्वीच्या तुलनेत सध्या भारताला ह्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगली प्रगती करता येऊ लागलेली आहे ह्याचं कारणमदे कारण म्हणजे मुलांमध्ये आणि खेळाडूंमध्ये या खेळांची आवड चांगल्या प्रमाणे निर्माण झालेली दिसून येते त्यामुळे शूटिंग असेल भालाफेक असेल धनुर्विद्या असेल किंवा जलतरण असेल लांब उडी असेल उंच उडी असेल यासारख्या खेळांमध्ये भारताला चांगल्या प्रकारची पदकं मिळताना दिसून येतात एव्हाना दिव्यांग तारा ऑलम्पिकमध्ये खेळाडू पुढे येताना दिसून येतात भारताना भारतामध्ये खेळांना फार चांगले दिवस आले आहेत असं आपण म्हणू शकतो असे अनेक खेळ भारतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात खेळले जातात आणि त्या खेळांमध्ये असलेले खेळाडू हे देखील सुप्रसिद्ध आहेत त्या खेळाडूंची नावं आपल्याला निश्चितपणे सांगता येतील टेनिससारखा खेळाडू आहे खेळ आहे बॅडमिंटनसारखा खेळ आहे या खेळाची आवड मोठ्या प्रमाणात दिसून येते सानिया मिर्झा असेल सायना नेहवाल असेल त्याचप्रमाणे टेनिसपटू लिअँडर पेस महेश भूपती असतील बॅडमिंटन अपर्णा पोपट असेल अनेक खेळाडूंची नावं यामध्ये घेता येतील की ज्यांनी बॅडमिंटन आणि टेनिससारखे खेळ प्रसिद्ध केले म्हणजेच एकूणच भारतामध्ये या खेळांना चांगला दर्जा आहे आणि भारतामध्ये अनेक खेळ विशेष आवडीने खेळले जातात या ठिकाणी सांगता येईल